हॅलोओ बोला हो हो हो सर मग मी याच्यासाठी फोन लावला तुम्हाला की रं मी काल शाळेमध्ये आली तर मला म्हणजे पायांचा खूपच त्रास होत होता तीनदा वरती जा खाली या फाईल घेऊन जा या मॅडमना बोलवा त्या मॅडमना बोलवा त्यातल्या त्यात मुलं पण गोंधळ करतात तर माझ्या एकटीच्याने म्हणजे हे आता सांभाळणं कठीण झालं आणि मला माझे पायसुद्धा दुखतात तर मला असं वाटत होतं की माझ्या सोबतीला आणखी एखादी पिउन पाहिजे होती हो सर एक सर आहेत आपले मॅथेमॅटिकचे ते खूप म्हणजे असे त्रास देतात बाई इथून साफ नाही केलं ते साफ नाही केलं हा माठ नाही धुतला ग्लास नाही धुतलं स्वच्छ आता माझ्याकडून जेवढं होते तेवढे करते सर मी थोडा वेळ लागते मला ना तर यांनी समजून घ्यायला पाहिजे ना हो माझं तर काम आहेच करते मी ते पण कसं आहे थोडा वेळ लागते कधी कधी उशीरही होऊन जातो घरी पण मुलांची खूप गडबड असते घरी टिफिन बनवून द्यावं लागतं कधी यायला वेळ होतो तर थोडं सरांनी समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटते

हे बघा सर आता माझ्याने झालं तेवढे दिवस करणार मी जर समोर झालं नाही तर मी सुट्टी घेऊन घेईल तुम्ही एवढं सांगा तुम्ही हो सर हो हो ओके ओके परत मुलं पण दहावीचे असतात ते पण फार गोंधळ करतात त्यांच्यावर आपण ओरडलं की तेच आपल्याला म्हणतात की थांबा ना बाई आम्ही काय गडबड करत आहो का न त्यांची तक्रार घेऊन गेलं मॅडमकडे तर मॅडम एवढं कानाडोळा करून टाकतात हो सर त्याचं मी आता नाव विचारून मी ए त्या मुलालाच मी आता घेऊन येईल याच्यासमोर जर मला असा काही त्रास दिला असा काही बोलला तर मी त्या मुलाला सरळ तुमच्याकडे घेऊन येणार आणखी काही प्रॉब्लेम तर नाही सर बस तेवढाच प्रॉब्लेम होता माझा बाकी वाटल्यास मी करायला तयार आहे म्हणाल तर पण आता माझ्याने जोपर्यंत होईल तोपर्यंत करणार सर मी हो हो सर तेवढं दिलं तर फारच छान मी आणखी दोन चार महिने म्हणजे करू शकणार धन्यवाद सर हो हो सर